म्हणजे मराठी आमची मराठी नेहमी मराठी भाषा आहे म्हणून आम्हाला ते मराठी कठीणच आहे काना मात्रा वेलांटी उकार हे शब्द कठीणच आहे पण आमची भाषा नेहमी मराठी असल्यामुळे आम्हाला ते सोपी जाते आणि तेवढं काही कठीण वाटत नाही